आज महाराष्ट्र राज्यात बैलगाडी शर्यतीला चांगले दिवस आले आहेत खरोखर हौशी आणि खिलार जातीच्या बैलवा बैलांच्या जातीवंत पणा टिकण्यासाठी किंवा खिलार बैल टिकण्यासाठी ही बैलगाडी हौशी संघटना किंवा बैलगाडी स्पर्धा फार पूर्वीपासून भरवल्या जातात परंतु ह्या स्पर्धा भरवत असताना याच्यावरती मधल्या काही काळात जी बंधनं आली ती तर आमूना अमानुषपणे त्या बैलांचा छळ केला जात होता त्या बैलांना मारलं जात होतं त्याच्यामुळे त्याच्यावर बंदी आणली व त्याच्याला नंतर त्याच्यासाठी कायदा केला ॲनिमल राहत नाही कायदा केला आणि बैलगाडी शर्यतीला बंदी आणली परंतु काही कायदे करून काही परवानग्या घेऊन ती बैलगाडीची शर्यत पुन्हा शेतकऱ्यांचा जीव किंवा आत्मा शेतकऱ्यांचा खरा भाव कोण असतो तर तो बैल असतो शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा देऊन तो शेतात कष्ट करतो किंवा राबत असतो तर त्या खिलारी बैलाची जातीवंतपणा टिकण्यासाठी लोकांच्या हौशीसाठी बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू केली त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कुस्ती स्पर्धा घेण्यात येते त्यामध्ये महाराष्ट्र केसरी देश स्वातं देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्र संयुक्त लढ्याच्या चळवळीनंतर महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्र केसरी हे दिनकर दह्यारी आहेत आणि ते सांगली जिल्ह्यातील आहेत त्यांच्यानंतर आनेक महाराष्ट्र केसरी उप महाराष्ट्र केसरी झाली पण हे कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी रांगडी आणि जीवंतपणा ठेवण्या रांगडा आणि जीवंतपणा शरीराच्या दृष्टीने शरीर योग्य माणसांना वाईट व्यसन न लागता कुस्तीकडे आकर्षित करण्यासाठी किंवा कुस्ती कला जीवंत ठेवण्यासाठी हा महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा घेतल्या जातात व ह्या महाराष्ट्र स्प केसरी स्पर्धा ह्या माती भागातून गादी विभागातून घेतल्या जातात